काळाबरोबर मराठी भाषा खूप वेगळ्या प्रकारे विकसित झाली आहे म्हणजे आपण जर आधीचं साहित्य बघितलं किंवा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं जर कोणतंही साहित्य बघितलं तर त्यामध्ये एक वेगळी भाषा होती आणि आत्ताची जी आपण भाषा बोलत आहे ती खूप वेगळी आहे आत्ताच्या प्रमाणभाषेमध्ये पण बाकीच्या भाषांचं अतिक्रमण खूप जास्त आहे की त्यांचे शब्द आपण खूप जास्त वापरतो अशी कोणती एक भाषा नाही आहे की तिचं अतिक्रमण झालं आहे वेगवेगळ्या भाषिक लोक मराठीत बोलायला लागल्यामुळे खूप जास्त बदल झाले भाषेमध्ये म्हणजे खूप साऱ्या भाषांचं अतिक्रमण भाषेवर झालं आहे आत्ता आपण बघितलं तर मराठी भाषा बोलताना आपण फक्त पन्नास टक्के मराठी भाषा बोलतो बाकीचे तर इतर शब्द असतात त्यामध्ये ऊर्दू अस् ऊर्दू शब्द पण असू शकतात इंग्रजी शब्द पण असू शकतात पारशी शब्द पण असू शकतात हिंदी कधी कधी काहीक व्यावसायिक बोलताना गुजराती भाषा आणि मराठी भाषा पण मिक्स होते त्याच्यामुळे मग शुद्ध मराठी नाहीच कुठे बोलली जात आता तुम्ही जर बेळगावला गेलात तर किंवा कर्नाटकच्या कर्नाटक राज्याच्या सीमेवर गेलात आणि तिथे महाराष्ट्रामध्ये बघितलंत तर तिथल्या भाषेचा थोडासा प्रभाव भेटतो किंवा नागपूरमध्ये गेलात तर थोडा हिंदी भाषेचा प्रभाव मिळतो मुंबईमध्ये गेलात तर एक वेगळा खूप जास्त लँग्वेजेस मिक्स केल्या जातात मराठीमध्ये किंवा मराठी शब्द पण तोडून वगैरे बोलले जात खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारे बोलले जातात स्वतःच्या पद्धतीने बोलले जातात जातात त्याच्यामुळे खूप झालं आहे असं पण म्हणू शकतो की आपण ते एक ओघ असतो प्रत्येक गोष्टीचा तो ओघ सुरु राहतो त्याच्यामुळे जर नाही राहिला तर ते संपतं त्याच्यामुळे बदल हो होतातच पण अति खूपच वेगळ्या प्रकार झाले आणि आत्ता बघितलं तर आपण शुद्ध भाषा बोललो तर कुणाला कळणारही नाही आणि कोणी शुद्ध भाषा बोलतही नाही